बोल ना काय बोलते

ॲक्चुअली मला पण एवढं काय माहिती नाही पण तिकडे असं ऐकलं आहे मी की खूप छान तुळजा भवानीचं मंदिर आहे ना तिकडे तर तिकडे खूप छान सेलिब्रेट करतात नऊ दिवस नऊ दिवसांचं असतं वेगवेगळे म्हणजे गेम्स ठेवतात आणि जे कलर असतात ना म्हणजे नऊ दिवसांचे नऊ कलर असे पाटनर वगैरे सेम कलर घालून गेम्स वगैरे दांडिया वगैरे खेळतात असं ऐकलं होतं मी पण माझी एक मैत्रीण आहे आपण तिला पण विचारू शकतो तसं सोलापूरबद्दल

पार्टिसिपेट करू शकतो आपण त्या प्रोग्राममध्ये आणि हे पण करू शकतो बघूया आगोदर विचारूया तिकडे काय काय असतं कसं असतं वगैरे काम करू शकतो आपलं हां म्हणजे पहिला वेगवेगळे कलर असतात ना गं

तसा ते महिना दीड महिना अगोदरच कलर येतात मग आपण त्याप्रमाणे सगळे ड्रेसिंग वगैरे सेट करूया तिकडे जाऊया आणि तू काय उपवास वगैरे करते का नवरात्राचे अच्छा हो मी करते ना मला जायचंच होतं तिकडे तुळजापुर भवानी मंदिरामध्ये कारण तिकडचं खूप ऐकलं होतं मी तिन्ही उपवास वगैरे करते तर एक

बोल ना फक्त फ्रूट्स खायचे दिवसभरात असं असतं कडक म्हणजे खूप काहीच जेवण नाही करायचं नऊ दिवस आणि काम ते नऊ दिवस हो मग खूप छान असतात मी माझ्या म्हणजे माझी बहीण गेली होती ना तर ती पण मला सांगत होती की ती लास्ट इअरलाच गेली होती म्हणून आ मी पण प्लॅन करते की ह्यावेळेस जाऊया हो मला कोणीतरी जोडीला पाहिजेच होतं बरं झालं तुझा कॉल आला हो तिकडे हां आणि मस्त आपण काय करायचं रोज पार्टिसिपेट करूया आणि ते जिं म्हणजे ते मंदिर असतं ना तिकडे आरती वगैरे झाल्यावर तर तिकडे असं काही गेम्स वगैरे ठेवतात म्हणजे ज्या लोकांनी असं त्याच रंगाचे ड्रेस घालून रोज दांडिया खेळतात ना त्यांच्यासाठी प्राइज वगैरे पण असतं असं काहीतरी आपण एकदा बघूया तिकडे जाऊन हो चालेल ओके बाय